आज भारतामध्ये प्रमुख समस्या म्हणजे गरिबी बेरोजगारी शिक्षण महिलांचे प्रश्न आणि इतर गोष्टी आहेत त्यामध्ये गरिबीचा विचार केला तर शासन दारिद्र रेषेखालील लोकांना जे पूर्वी विकत धान्य मिळायचे स्वस्त धान्य ते पूर्ण पणे मोफत देत आहे त्यावरही शासनाचे उपायोजना चालू आहेत बेरोजगारीसाठी प्रधानमंत्री कार्यालयाकडून अनेक योजना कौशल्य विकास संस्था स्थापन करून रोजगार देण्याचे नक्कीच प्रयत्न केले जात आहेत अनेक वेगवेगळ्या कंपन्या शासकीय निमशासकीय किंवा खाजगी कंपन्या यांचं एकत्रित मिळून त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीनं काम चालू आहे शिक्षणाचा विचार केला तर अनेक विद्यापीठ आणि नवीन नवीन शाळा कॉलेजेस संस्था यामार्फत योग्य प्रकारचे शिक्षण त्यासोबत कल्श कौशल्य विकास आणि जे शिक्षण तांत्रिकदृष्ट्या गरजेचं आहे ते देण्याचा नक्की शासनाचा प्रयत्न चालू आहे शिक्षण हे वे स्थानिक भाषा म्हणा किंवा आपली जी काय बोली भाषा असेल जी मातृभाषा असेल त्यामध्ये देण्याचे हे शासनाचे भरपूर प्रयत्न आहेत नवीन शा त्या संदर्भात कायदेसुद्धा केले जात आहेत महिलांचे प्रश्न जर आपण लक्षात घेतले तर महिलांचे भरपूर प्रश्न असतात त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न असतो त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे नोकरीमध्ये शासनाने पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी दिलेलं आहेच त्याशिवाय मुलींच्या शिक्षणासाठी पूर्णपणे मोफत शिक्षणाची सोय बऱ्याच राज्यांमध्ये केलेली आहे महाराष्ट्रातसुद्धा तो निर्णय घेण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी महिलांच्या दृष्टीने कायद्यांचा जर विचार केला तर खूप अशी कलम आहेत कायद्यामध्ये जी महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने महिलांच्या विकासाच्या दृष्टीने खूप अत्यंत महत्वाची अशी कारण आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने सहकार्याने आणि सकारात्मकतेने शासनाचे त्याबद्दल विचार विनिमय आणि कार्य चालू आहे असं दिसते याशिवाय अनेक काही समस्या असतील मग धार्मिक वाद असतील किंवा इतर जाती वाद असतील त्यासाठी सुद्धा शासनाची आरक्षणाची जी काय मर्यादा आहे आरक्षणाचे जे काय प्रश्न आहेत त्यावरतीसुद्धा काम चालू आहे जेणेकरून दंगली घडू नये दोन समाजामध्ये वाद होऊ नयेत यासाठी सुरक्षिताच्या दृष्टीने आनि समाज शांततेच्या दृष्टीने नक्की सखोल असे प्रयत्न शासनाने करणे अजूनही गरजेचं आहे तसेच शासनाच्या पातळीवरती सण उत्सवाच्या दिवशी पोलीस बंदोवस्त असेल मिलिटरीचा बंदोबस्त असेल कोनाची वादग्रस्त विधान आले असतील तर त्यावरती शांततेचं सहकार्य शासना तर्फे आणि शासनाच्या प्रतिनिधीं तर्फे त्वरित केल्या जाते तसे पत्रका काढल्या जातात आनि ज्या र काय तुम्हाला एखादा सण उत्सव साजरा करायचं असेल धार्मिक त्याचा चा कार्यक्रम असेल तर त्याही वेळेस शासनाच्या सहकार्याने तुम्ही नक्कीच इथले नागरिक आपला सण उत्सव जे काय अधिकार दिलेलं आहे मुलभूत अधिकार घटनेमध्ये त्याचा वापर करू शकतात नक्कीच शासन त्या दृष्टीने जरी कमी पडत असलं तरी सकारात्मक असल्याचं दिसत आहे आणि अशा पद्धतीने भारतातील या ज्या समस्या आहेत ह्या नागरिक आणि सरकार आणि इतर संस्था यांचा ताळमेळ जुळून नक्कीच पुढे भविष्यात चांगलं काम करतील अशी आशा आहे